हां हां कोण बोलत आहे हां मी प्रसाद खानोलवर बोलतो आहे हां हां तुम्ही त्या दिवशी त्या आमच्या ऑडिशनसाठी एक प्रोफाईल पाठवला होता ना हां हां आमचं हां आमचं अरिहंत प्रोडक्शन आहे आणि फिल्मसाठी आम्ही ऑडिशनसाठी हां हां हां हां हां हां हां अच्छा तर मी काय म्हणतो तुमचा प्रोफाल आम्ही बघितला आणि तुमचा फोटो बघितला आणि मला तुमच्या त्या आमच्या एक कॅरेक्टरसाटी तुम्ही सूट वाटलात आणि आम्हाला एक असं खेडा खेड्यातलं एक चहाचं दुकान आहे आणि त्या चहाच्या दुकानाचा तो मालवणी चहाचं दुकान आहे आणि मालवणी चहाचं दुकानाचा तो ओनर आहे तर आम्हाला असं वाटतं आहे की तुमचं ऑडिशन आम्ही तुमचा आवाज आणि तुम्ही पाठवलेले एक क्लिप आणि ते फोटो वगैरे बघितलं आणि आम्हाला ते बरं वाटलं सूट वाटलं तर तुम्हाला शूटिंग आमचं चालू होतं आहे प लाईक दोनतीन दिवसाने तर तुम्हाला वेळ कसा आहे कसा तुम्ही वेळ देऊ शकता

हां हां हां आमच्या साधारण आता बघा आज आठ तारीख झाली आम्ही पंधरापासून साधारण शूटिंग चालू करतो आहे तर पंधरा ते साधारण एक दहा दिवस धरा एक व पंचवीस तारखेपर्यंत होऊन जाईल तुमचं काय म्हणताय नाही तुमचं काय म्हणजे का नेमक्या तुम्हाला तुम्ही कुठल्या तारखेला बिझी आत म्हणजे तुमचं ऑलरेडी किती आहे मला असं सांगा दहा ते अठरा हां दहा ते एक मिनिट हां एक मिनिट जरा बघतो एक मिनिट दहा ते अठरा म्हणजे तुम्ही दहा ते म्हणजे आमचं पंधराला चालू झालं तर दहा ते अठरा अठरा अठरा तुम्ही एक असं करू शकता का आमच्यासाठी ॲडजस्ट करून एक बारापासून अठरापर्यंत दोन दिवस अजून आम्हाला द्या बारा ते अठरा बघा हां बारा ते अठरा अच्छा अच्छा बारा ते अठरा बघित हां हां हां हां हां मग चालू बट तुम्ही दहाच्या आत नाही शक्य कारण आमचं बे शूटिंगच आमचं पंधराला चालू होतं आहे आणि हां मग त्यामुळे तुम्हाला पंधरा ते अठरा तुम्ही नाहीआत म्हणजे मला एकोणीसपासून तुम्ही अवेलेबल मिळू शकता होय ना

अच्छा पण तुम्ही मग दिवसातून दिवसातून किती वेळ देऊ शकता पण आपण आम्हाला कसं त्याच्याप्रमाणे शेड्युल ठरवायला पाहिजे हां चालेल चालेल काय म्हणताय हां हां हां हां अच्छा चालेल ओके ओके चालेल चालेल आम्हाला चालेल आम्ही करू ॲडजस्ट आणि तुम्हाला हे बघा तुम्हाला स्वतःच्या खर्चाने यावं लागेल काय आणि राहण्याची आमच्याकडे काय व्यवस्था नाही कारण आम्ही खेडेगावात शूटिंग करणार आहोत त्यामुळे तुम्हाला जर राहावं लागलं तर स्वतः तुम्हाला प्लीज ॲडजस्ट करावं लागेल आणि येण्याजाण्याचं काय होईल हां हां हां चालेल हां ओक हां बरं बरं ओके थँक्यू